मी काही व्यावसायिक काम करणारा लेखक नाही आहे त्यामुळे लेखनासाठी कल्पना मला मिळवाव्या लागत नाहीत काहीतरी ट्रिक वापरून म्हणजे तंत्र वापरून कुठल्याही कल्पना मला तयार करण्याची गरजच कधी भासत नाही एक हौस म्हणून लिहिणारा मी माणूस आहे त्यामुळे जेव्हा जे सुचेल जसं सुचेल ते मी लिहीत असतो आता मी बरेचसे लेख लिहिलेले आहेत त्यामध्ये जास्त करून मी जे लिहिलेले आहे ते माझे अनुभव आहेत म्हणजे पहिला एक लेख मी लिहिला सगळ्यात पहिला जो लोकांना खूप आवडला तर तो लेख होता अच्युत गोडबोले यांची प्रत्यक्ष भेट झाली म्हणजे अगदी अनौपचारिक भेट होती माझ्या गुरुंच्या घरी ते आले होते आणि त्यांना भेटायला माझ्यासारखीच काही माणसं तिथे आलेली होती आणि साधारण अशा गप्पा आमच्या चाललेल्या होत्या म्हणजे काही औपचारिक तो कार्यक्रम नव्हता मुलाखत नव्हती किंवा एखाद्या विषयाला धरून अशा काही त्या गप्पा नव्हत्या साधारणतः ते बोलत होते मग कोणी आपल्या काही शंका विचारत होतं तेही आपले अनुभव सांगत होते असं सगळं चालू असल्यामुळे ती अनौपचारिक भेट होती तर तो अनुभव मी शब्दबद्ध केलेला होता आणि तो लोकांना आवडण्याचं दुसरं कारण असं होतं की सहज शब्दरचनेत तो लेख लिहिलेला गेल लिहिला गेला होता हे एक कारण होतं कारण काय होतं जर लि लिखाण एखादं आपण जर वाचलं तर ते वाचल्यानंतर जर आपल्याला विचार करत बसावं लागला की हे काय लिहिलं आहे तर ते वाचण्यात मजा येत नाही आणि वाचणारा त्याचा आनंद घेत नाही त्यामुळे सहज असलेलं लिखाण म्हणजे प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे म्हणायचे की मला बोलतं लिहायला आवडतं म्हणजे काय की वाचणारा ते वाचाय लागल्यानंतर त्याला असा अनुभव येतो की ही लिहिणारी व्यक्ती आपल्यासमोर बसून आपल्याला ही गोष्ट सांगती आहे तर अशा पद्धतीचं लिखाण लोकांना आवडतं आता लेखनासाठी मला काय प्रोत्साहित करतं तर निसर्ग आहे समाज आहे संस्कृती शासन समस्या भावना ह्या सगळ्या गोष्टी आहेतच महत्त्वाच्या दोन गोष्टी यातल्या मला वाटतात तो म्हणजे निसर्ग आणि भावना कारण काय आहे निसर्ग आपल्याला खूप काहीतरी शिकवत असतो प्रत्येक दिवशी शिकवत असतो आणि ते बघण्याची आपल्याला दृष्टी असेल तर खूप सुंदर आपल्याच जीवनाचे आपल्याला अनुभव यायला लागतात असं मला वाटतं म्हणजे तुम्ही आपण वाचलेलं असेल की फूल बघा एखादं सुवासिक फूल असेल तर ते सुकल्यानंतर सुुद्धा त्याचा गंध येतच असतो हे किती शिकण्यासारखं आहे ना आपल्याला मग त्यात हे एकदा आपल्या लक्षात आलं की आपण मग आपले काही अनुभव त्याच्याशी जुळवून बघतो आणि मग ते आपल्याला जेव्हा कोणाला तरी सांगावेसे वाटतात तेव्हा आपण ते शब्दबद्ध करतो असं माझं मत आहे कारण प्रत्येकाला सांगण्यासाठी समोर कुठली व्यक्ती असतेच असं नाही मग आपण कुठेतरी व्यक्त होणं गरजेचं असतं मग आता समाजमाध्यमांवर आपण लिहितो कोणाला तरी लिहून दुसऱ्या गावी असलेल्या व्यक्तीला आपल्या मोबाईलवरून आपण पाठवू शकतो तर ही फार उत्तम सोय आहे आणि प्रोत्साहन निसर्ग करतोच त्याचबरोबर भावना जसं मी मघाशी सांगितलं की मला आलेल्या अनुभवांवर मी लेख लिहिले त्याचप्रमाणे म्हणजे फक्त भेटलेल्या व्यक्तींबद्दल नाही तर आता मी गातो तेव्हा गाताना मला आलेले अनुभव असतील वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिल्यानंतर तिथले आलेले अनुभव असतील एका कार्यक्रमामध्ये मी स्वयंसेवक म्हणून काम केलेलं होतं तो कार्यक्रम होता बारा तास सलग नाट्यगीतांचं वर्ल्ड रेकॉर्ड त्यांना करायचं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये स्वयंसेवक म्हणून मी काम केलेलं होतं तर तो अनुभव अतिशय सुंदर होता तर तो लिहून मी वर्तमानपत्रामध्ये तो लेख लिहिलेला होता आणि तो प्रकाशित सुुद्धा झालेला होता त्यामुळे आपलं लिखाण प्रकाशित झाल्यानंतर मिळणारा अनुभव हा खूप वेगळा असतो आनंद असतो की आपलं लिखाण कित्तीजणांपर्यंत पोचणार आहे वृत्तपत्रातून आणि जी जी लोकं ओळखीची होती ज्यांनी तो लेख वाचला त्यांनी फोन करून मला सांगितलं की अरे आज तुझा लेख वाचला हे ऐकल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतो ना आपल्याला तर अशा प्रकारे लेखन मी करत असतो आणि ते प्रकाशितसुद्धा करत असतो आणि लोकांची त्याला दादही मिळते त्यामुळे मी लिहित राहणारच आहे धन्यवाद